रॉक क्लाईम्बिंग करण्यासाठी मी फार वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे वापरतो जसे की रॉक क्लाईम्बिंगसाठी येणारे रोप असतात हूक असतात कमरेला बांधायचा कंबरपट्टा असतो सेप्टी बेल्ट असतात सेप्टी शूज असतात हँड ग्लब्ज आणि इतर फार गोष्टी असतात हे रॉप क्लाईम्बिंग करण्यासाठी मी वापरतो पहिले रोप फेकावा लागतो हूक अडकावा लागतो वर रोप बांधावा लागतो आणि त्यानंतर रॉक क्लाईम्बिंग करणं आपल्याला सोईस्कर जातं